सर को कोविडबद्दल सांगा थोडीशी माहिती पाहिजे होती सर कारण की आमचा बा सर जे छोटे मुलं आहेत आता माझ्या घरी आहेत किंवा अदर पण आहे कंट्रीमधला आपल्या तर त्यांना डोस त दिला नाही आहे आणि आ आम्हाला कसं मा माझ्या घरच्या लोकांचं थोडंसं एक डोस सुद्धा नाही दिला जे सेकंड डोस होता ते ते त्याच्याबद्दल पण माहिती हवी आम्हाला आणि ते लहान मुलांचं बूस्टर डोस वगैरे येणार आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला माहिती हवी

ओके ओके आणि सर आता नवीन डोस चालू होणार आहेत का मग काही माहिती असेल तर कदाचित कळवा आम्हाला

ओके ओके